इलेक्ट्रॉनिक आवृत्ती वाचण्यास मला खूप आवडतं म्हणजे जिथं आपण किंडल म्हणू शकतो जो अतिशय सुंदर टॅब आहे ज्याच्यात एज्युकेशनल आणि बऱ्याचशा किड्ससाठी पण स्टोरीज आहेत ऑडिओ बुकमध्ये म्हणाल तर रंदीप हुड्डा यांचं आत्ताच नवीन जो भारदस्त आवाम आवाजामध्ये त्यांनी एक ऑडिओ बुक काढलं ते अतिशय सुंदर जे हुबेहूब ती स्टोरी आपल्या डोळ्यासमोर उभी करण्याचा प्रयत्न करतात अतिशय सुंदर आणि अतिशय सुंदर प्रयत्नातून साधलेली ती व्यक्तिरेखा आणि अतिशय सुंदर असं ते ऑडिओ बुक जे मी ऐकलं आहे आणि जे मला खूप आवडलेलं आहे ज्याच्यामध्ये आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टर्सचे जसं अमीताभ बच्चन अमिताभ बच्चनचे भारदस्त आवाजामधील त्यांच्या बऱ्याचशा स्टोरीज आहेत त्यादेखील मला खूप बघायला किंवा ऐकायला आवडते